हॅलो हो हो हो बोला बरं बरं बरं बरं तर सर तुम्ही काय करा येस येस येस येस तुम्ही काय करा त्यांचं टी सी थर्ड स्टँडर्ड आहे ॲडमिशन घ्यायचं त्याची टी सी आणि एल के जीचा मुलाचा आधार कार्ड ते डाकुमेंट घेऊन या इथे येऊन तुम्हाला शाळेला विजिट द्या विजिट देऊन फॉर्म वगैरे भरून अगोदर बघून घ्या तुम्हाला शाळा वगैरे कशी आहे काय आहे ठीक आहे इथे आल्यावरती तुम्हाला समजून जाईल मुलांना सोबत घेऊन या आमच्या इथं कसं स्पोर्ट्स हा सी बी एस सी आहे सी बी एस सी सी बी एस सी आहे पूर्ण शिकवलं जाईल बरोबर हो हो बसेस आहेत अवेलेबल त्या रूटच्या बसेस असतील त्या तुम्हाला फाईंड आउट करून दिल्या जाईल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि सर्व फीस वगैरेची माहिती ब्राउचर तुम्हाला सर्व शाळेत येऊन तुम्ही या शाळेतला व्हिजिट करा व्हिजिट आल्यावर विजिट केल्यावरती तुम्हाला शाळेचा प्रिमायसेस दाखवला जाईल मुलांना घेऊन या फीस वगैरा सर तुम्ही फीस वगैरा दोन दोन इनस्टॉलमेंटमध्ये आम्ही देऊ चान्स दोन आणि जर जास्त समजा जर कन्सेशन असेल तर तीन इनस्टॉलमेंटमध्ये करायला सांगू ॲडमिशनच्या वेळेस वीस टक्के ठीक आहे ओके ओके ओके चल ओके ओके थॅंकयू